मी ब्रँडेड कंपनीचा जीन्स घेतला तो कमी पैशातही भेटला आणि त्याची क्वालिटीही चांगली आहे आणि शॉपकीपरने मला त्याच्यावर डिस्काऊंटही दिला आणि परत जाता जाता त्याच्यावर एक गिफ्टपण दिली चांगला जीन्सही चांगल्या क्वालिटीचा होता कमी पैशात भेटला